मी पूर्वी कोणाचाही वाढदिवस असला किंवा कोणाचाही काही पुरस्कार सत्कार असेल तर मी गुच्छ घेऊन जायचो पण त्यावेळेला मला असं लक्षात आलं की गुच्छ हा लगेच फेकला जातो त्याचा पुन्हा कधीही त्याचा वापर होत नाही किंवा त्याच्याकडे पाहिलं जात नाही मग त्याच्यावरून मला कल्पना सुचली की वाढदिवसाला त्यांच्याच नावाच्या आद्याक्षरावरून काव्य लिहावं आणि मी ते जेव्हा लिहिलं आणि त्यांना दिलं तेव्हा येव इतकं त्यांना आवडलं की त्यापासून त्या वेळेपासून मी आता प्रत्येकाच्या वाढदिवसाला अशा प्रकारचं पुष्प त्यांना देत असतो